हॅलो हा बोला कोण हो हो बोला तुम्ही कोण हा बोला हो हो होय मी जगताप मॅडमच आहे प्रिंसिपल आहे या शाळेची बोला काय आहे हा सेकंड क्लासला करायची आहे का

नाही नाही आमच्या शाळेचं असं आहे की ॲडमिशन आता पंधरा तारखेनंतर चालू होणार आहे पुढच्या महिन्यात हा तर तुम्ही पंधरा तारखेच्या नंतर शाळेमध्ये येऊन ॲडमिशन करू शकता पर्सनली शाळेत येऊन फॉर्म वगैरे भरून ॲडमिशन केल्या जातात आमच्या शाळेत आणि आमच्या शाळेच्या बस आहेत त्या आमच्याकडूनच ॲवेलेबल आहेत त्याची फी वगैरे राहत नाही आहे ते फ्रीमध्येच मिळणार आहेत तुम्हाला बसेस हा आणि फीज वगैरे जी सेकंडची आहे ती फीज स्टार्टिंगला साठ हजार आहे आणि नंतर जसे जसे वर्षं वाढत जातील तशी तशी तुमची फी कमी होत जाणार आहे हा म्हणजे थर्डमध्ये गेलं की पन्नास हजार फोर्थमध्ये गेलं की मग चाळीस हजार असे कमी कमी होत जाणार आहे दहावीपर्यंत मग एकदम म्हणजे जे शिक्षण तुम्ही देत आहे तुमच्या मुलांना ते फ्रीमध्ये मग आम्ही सुरु करत असतो दहावीनंतर

तर पहा मग तुम्ही हो त्याचे जे डॉक्युमेंट आहेत जे फर्स्ट फर्स्टचे आणि जे टी सी वगैरे जे असतात किंवा कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड वगैरे हे सर्व त्याचं घेऊन या तुम्ही फोटो वगैरे लागणार आहे पासपोर्ट फोटो दोन आणि फी फीचं काय आधी ॲडमिशन करून घ्यायची आहे आणि नंतर मग तुम्ही फी वगैरे भरू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आहे त्याचा ऑनलाईनही फी फी तुम्ही पे केली तर चालते ठीक आहे मग तुम्ही पंधरा तारखेच्या नंतर येऊ शकता मग शाळेमध्ये ठीक आहे ओके